हॅलो नमस्कार हां मी मिसेस ठोसर बोलते आहे आम्हाला आम्हाला एक दहा बारा जणांना एक दिवसभरासाठी कुठेतरी ट्रिपला जायचं आहे म्हणजे शेतात किंवा हल्ली ॲग्रो टुरिजम खूप ऐकलं आहे तर तसं काही तुमच्याकडे मिळेल का ट्रीप आम्हाला अरेंज करून आम्ही कोथरूडला राहतो पुण्यात

अ शक्य हां शक्यतो आम्हाला दिवसभरातच हवं आहे फक्त राहायचा काही आमचा विचार नाही आहे पण तरी राहण्याची सोय असेल अशा ठिकाणीच आम्हाला जायला आवडेल कारण बरोबर एक दोन थोडे वृद्ध लोकं आहेत म्हणजे राहावं लागलं तर आम्ही राहूही तिथे अशी काही सोय आहे का

बरं

बरं बरं

बरं

बरं बरं

हो हो लहान मुलं असतील हो

होते ना हां हां

बरं पण खाण्यापिण्याची व्यवस्था आहे जेवण मिळू शकेल बरं बरं

साधारण साधारण काय दिवसभराला गेलं तर काय खर्च येतो बरं

बरं बरं

बरं हां

पण शाकाहारीच आहे हा आमच्याकडे कोणी मांसाहारी नाही

नाही नाही तसं कोणी नाही आहे बरं हे तुम्हाला किती आधी सांगावं लागेल म्हणजे आम्हाला पुढच्या हां पुढच्या शनिवार रविवार जायचं असल्यास तुम्हाला आठ दिवस ठीक आहे चालेल सोय करता बरं बरं चालेल मी तुम्हाला असं करते मी उद्या सकाळी तुम्हाला काय ते नक्की परत फोन करून सांगते ठीक आहे ओ हो हो हो चालेल चालेल नक्की चालेल धन्यवाद हो हां